होय मी भौतिक पुस्तके वाचण्यावर जास्त भर देते आणि माझ्याकडे छोटी छोटी पुस्तके कादंबऱ्या काही धार्मिक पुस्तक पुस्तके आहेत सुद्धा आणि माझ्या आवडीप्रमाणे ती अधूनमधून मी वाचते पण तसेच वाचनालयातून सुद्धा काही पुस्तके आणते त्यामुळे होते असे की मुलांनाही पुस्तक वाचण्याचे महत्त्व कळते पण आत्ताच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात मुलांना कुठलीही गोष्ट चटकन आणि पटकन हवी असते अशा वेळी मोबाईलचा वापर करणे गरजेचे वाटते मोबाईलमुळे कुठलीही अभ्यासविषयक ज्ञान मिळते म्हणजेच पटकन माहिती मिळते व त्यांना त्याचे लवकर आकलन होते यामुळे मलाही मोबाईलवर काही रेसिपीज बघणे किंवा काही कथाणे वाचणे श्रवण करणे आवडायला लागले यासुद्धा युगात मोबाईलने काही कामे जरी सोपी झाली असली तरी त्याचा वापर किती आणि कसा कसा करावा यावर लक्ष द्यावे लागते असो पण पुस्तके मात्र सदैव आपल्यासोबतच असतात पुस्तकं आपल्याला अचूक ज्ञान देते आणि आपल्या बुद्धीची ज्ञानकक्षा रुंदावते